कौटुंबिक सुट्टीसाठी सगळेजण उत्साहीत आहेत आणि त्यासाठी मला सगळ्यात अगोदर पासपोट चेक करावा लागेल आणि पासपोट बनवण्यासाठी सगळी महत्त्वाचे असलेले कागदपत्रं सगळे जमा करून आणि व्यवस्थित पासपोट तयार करून याची काळजी घ्यावी लागेल की प्रत कुटुंबामध्ये प्रत्येकाचा पासपोट आहे की नाही कारण वेळेवरती पुन्हा त्रास होऊ शकतो किंवा कुटुंबातील एक व्यक्ती सुटू शकतो म्हणजे कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना जायचे असेल तर प्रत्येकाचे पासपोट चेक करणे अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठीच पासपोट व्यवस्थित असल्यावर सर्व काही व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करावी लागेल त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपण कुठे जात आहोत ह्याची ओळख करून लागणारे सगळे वस्तू थंड क्षेत्र असेल तर सगळे जाडे कपडे वगैरे आफ आणि किंवा कुठे लांब जायचे असेल तर जे जे वस्तू आपल्याला उपयोगी आहे औषधी इतर कपडे अजून गरम कपडे य किंवा थंड कपडे ह्या सगळ्या गोष्टी आणि खायचं थोडं साहित्य जे आपण नेऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी घेऊन जावं लागतील आणि मग कौटुंबिक सुट्टीचे नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकेल